तुम्ही भेट देत देत असलेली काही ग्रंथालयं आहेत का या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हो आहे माझ्या लहानपणीपासून माझ्या गावात लहानपणीपासून मी एक ग्रंथालय बघत आली आहे आणि तिथेच आम्ही सर्वजणं वाच म्हणजे माझे सर्व मित्रमैत्रिणी आ मी सर्वजणं तिथं वाचायला जायचो एक विशिष्ट टाईम ठरवून घ्यायचं एक विशिष्ट वेळ ठरवून घ्यायची आणि वा त्या दिवशी आपण तिथं दिवस भरायचं आणि पुस्तकं खतम करायचे तो दिवस नेहमी रविवार असायचा कारण की त्या दिवशी सुट्टी राहायचे म्हणून आणि जर घरचं वातावरण म्हटलं घरी सर्वजण शेतीची कामं या सर्व गोष्टी असल्यामुळे घरी काही वैयक्तिक लायब्ररी नव्हती मग आपण लायब्ररी कुठं जायची आपल्या गावातल्या लायब्ररीत जायचं तर मग असं करून तिथं पुस्तकं वाचायचं तर जर मला त्या लायब्ररीचा विचार केला तर एकदम रटाळ वातावरण लायब्ररी म्हटलं की थोडं बहोत रटाळ वातावरण येतंच पण तरीसुद्धा तिथं जाण्याची हौस म्हणजे तिथं वेगवेगळे गोष्टीचे पुस्तकं वाचायला मिळणं त्यासोबतच त्यासोबत त्यासोबतच वेगवेगळ्या लोकांची माहिती त्याच्यासोबत आपले न्यूजपेपर सध्यामध्ये काय चालू आहे काय नाही या सर्व गोष्टी घडामोडीची तिथे चर्चा होत होती त्यामुळे आपल्याला जगात काय चालू आहे या संदर्भात माहिती लायब्ररीत गेल्यावर मिळायची आता जर मला माझ्या स्वप्नाच्या लायब्ररीचे विचारलं तर मी विचार करेल का ब तिथं काहीतरी असं रटाळ वातावरण नसावं थोडंसं मजेशीर असं जेणेकरून जेणेकरून जेव्हा तुम्ही लायब्ररीच्या अंदर पाय ठेवता बा तर त्यावेळेस तुम्हाला वा वाटलं पाहिजे का नाही बा आज तुम्ही एक पुस्तक खतमच करून जाते बा म्हणजे कितीक बो बोरिंग पर्सन येऊ बोरिंग पर्सन म्हटल्यापेक्षा एकदम रटाळ पर्स व्यक्ती जरी आला आणि त्याला म्हटलं आ नाही आता मी झोपेतून उठून जरी आले तर तरी मलासुद्धा पुस्तक असं वातावरण निर्माण मला तिथं लॅब म्हणजे माझ्या ग्रंथालयात मी करण्याचा प्रयत्न करेल आणि त्यासब मला खूप साऱ्या गोष्टींची पुस्तकं आवडतात खास करून कथांची म्हणजे काल्पनिक कथांचे वास्तविक कथा पण आवडतात असं काही नाही आहे म्हणजे पण मला काल्पनिक कथा थोड्या जास्त आवडतं रहस्यमय त्यामध्ये गूढ असलं पाहिजे थोडंसं म्हणजे भीतीदायकपणा आनंददायक मस्करी अशा वेगवेगळ्या गोष्टींनी भरपूर मला असे नाटकं गोष्टी कथा कादंबऱ्या मला वाचायला आवडतं म्हणजे लहानपणीपासूनच वाचायला आवडतं हे पुस्तक बाकीचे पुस्तकं तरी मी थोडेसे उशिरा वाचायची पण हे पुस्तकं म्हणजे पहिलेच खतम करून टाकायचे आता झाली माझ्या लायब म्हणजे माझ्या स्वप्नातल्या लायब्ररीसंदर्भात गोष्ट तर ते म्हणजे ह म्हणजे तिथं मी जास्त माझ्या स्वप्नाच्या लायब्ररीमध्ये अशाच मजेशीर गोष्टी राहील प त्याचं वास्तवाची पण गोष्टी आली पण कॉमेड म्हणजे विनोदाच्या माध्यमातून सध्याच्या जगात असलेले म्हणजे वास्तवाच्या रिलेटेड जे पुस्तकं आहे त्या पद्धतीचं त्यासोबतच तिचं वातावरण निर्मिती या सर्व गोष्टींवर मला काम करायला आवडेल